मला कुकिंग करायला खूप आवडतं कारण जेव्हा कोणी व्यक्ती आपल्यासोबत असतं आणि आपण त्यांना जेव्हा आपलं बनवलेलं जेवण वाढतो आणि ते खूप आनंदाने जेव्हा खातात तेव्हा खूप छान वाटतं त्यांचा तो आनंद बघून आणि आपण लहानपणापासूनच आपल्या आईकडून कुकिंग शिकतो तिच्या ज्या पद्धती असतात त्या शिकतो आणि तिच्या पद्धतीने आपण जेव्हा ते सगळं स्वयंपाकघर सांभाळतो तेव्हा ते तिलाही खूप छान वाटतं ती पण ती पद्धत तिच्या आईच्या आईकडून आलेल्या असतात ही पिढीनुसारच हिची आईची पद्धत असते स्वयंपाकघरातली ही वाढतच जाते आणि आपण सगळे जण ही पद्धत पाळतोच त्याचप्रमाणे आमच्या घरात तर स्वयंपाकघर आम्ही दोघीच सांभाळतो मी आणि माझी आई कधी मी भाजी कधी ती पोळी असे आम्ही शेअर करतो काही ना काही कधी ती काही थोडं करून देते कधी मी करते असं आमचं चालूच राहतं स्वयंपाकघरामध्ये असलं आणि गप्पा न मारणं ह्याचा काहीच काहीच म्हणजे छान वाटणार नाही जर का तुम्ही स्वयंपाकघरात आहात आणि नुसता स्वयंपाक करत आहे गप्पा होणार नाही याचा काहीच फायदा होणार नाही स्वयंपाकघरात राहून तर त्यामुळे आई आणि मी खूप साऱ्या गप्पा मारतो विचार करतो खूप सारे एकमेकींशी खूप सारे जे पण असेल मनातलं ते बोलतो स्वयंपाकघरात असताना आमचा वेळ कधी निघून जातो आम्हाला कळतही नाही आमचा स्वयंपाकही होऊन जातो आणि नंतर आम्ही सगळ्यांना जेव्हा ते जेवण वाढतो आणि त्यांचा तो आनंद बघतो कुटुंबाचा तो खूप छान वाटतो त्याच्यामुळे वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही आणि स्वयंपाक करायला खूपच आवडते नवीन नवीन पद्धती शिकायला आवडतात जसं की आपण म्हणतो सोशल मीडियाद्वारे जसं की यूट्यूब वगैरे याप्रमाणे आपण जेव्हा ते कुकिंग शिकतो आणि ते करतो घरी ट्राय करतो पहिल्यांदाही का असेना नीट नाही झालं तरी पण दुसऱ्यांदा आपण ट्राय करतो आणि ती डिश भारी होते त्याचा आनंद खूप वेगळाच असतो